तुमच्या घरी किंवा शहरात गावात ग्रंथालय आहे का आणि तुम्हाला कोणत्या प्रकारची पुस्तकं वाचायला आवडतात तर हो आमच्या गावात एक सावित्रीबाई फुले यांचे एक ग्रंथालय स्थापन केलेले आहे जे आमच्या जुन्या सरपंचांनी स्थापन केलेले होते याचा हेतू हा होता की गावातील विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त शहरात अभ्यासासाठी जाणं पॉसिबल नसतं तसंच त्यांना ते परवडतही नाही आणि घरी अभ्यास करायचं म्हटलं तर कामं हे भरपूर लावली जातात यासाठी मुलांना त्यांचा सेपरेट अभ्यासाचा वेळ मिळावा ह्यासाठी ते ग्रंथालय स्थापन करण्यात आलेले आहे ते ग्रंथालय दोन हजार बारा साली स्थापन करण्यात आले त्या ग्रंथालयामध्ये एकूण हजारपेक्षाही जास्त पुस्तकं आहेत त्या पुस्तकांमध्ये काही नेत्यांची पुस्तके आहेत तसेच पर्यटनस्थळातील पुस्तके आहेत पुन्हा इंग्लिश मराठी लहान मुलांचेही पुस्तकं आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी कथा कादंबऱ्या यांचंही पुस्तकं आहेत लहान मुलांना इंग्लिश कसे शिकावे तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या लँग्वेजेस कशा शिकाव्यात याच्याबद्दलही पुस्तकं आहेत वेगवेगळ्या लँग्वेजचं मार्गदर्शन आहे तसेच मुलांना नेत्यांना मार्गदर्शन कशाप्रकारे करावे कोणत्या कोणता विषय कशाप्रकारे शिकावा यातही याचेही त्याच्यात पुस्तके आहेत तिथे तिथे सगळ्या प्रकारच्या सोयिसुविधा उपलब्ध केलेल्या आहेत मुलांसाठी पाणी तसेच दुपारच्या जेवणाची व्यवस्थाही तिथे असते त्याप्रमाणे तिथे शिपाई कामगारही लावलेले आहेत आणि ग्रंथालयाच्या बाहेरच्या गेटवर दोन वॉचमेन काकाही असतात आतमधले काकाही तिथे आम्हाला भरपूर मोठ्या प्रमाणात मदत करत असतात आम्हाला कोणत्या प्रकारचे पुस्तकं पाहिजे आहे किंवा त्याच्यातून मेन मेन पॉईंट काढायलाही ते भरपूर मदत करतात तिथे आत्ता तरी सध्या खूप कमी मुलं येत असत पण आत्ता तिथे मुलांची संख्या वाढलेला आहे रोज शंभरपेक्षाही जास्त मुलं रोजच अभ्यास करण्यासाठी येतात तसेच अतिश मु ते मुले अतिशय मन लावून अभ्यास करतात वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञान घेतात ह्या ग्रंथालयामुळे गावाला अतिशय फायदा झालेला आहे मुलांचा वेळही वाचतो त्याप्रकारे परीक्षेसाठी शांतपणे अभ्यासही होत असतो